ग्रामीण भागात शेती उद्योग वाढवण्यासाठी शेतकरी कष्ट करायला तयार आहे सर्व तयारी आहे फक्त शेतमालाला भाव येणं आणि मजूर मजुराची मजुरी प्रचंड वाढलेली आहे त्या मानानं शेतमालाला भाव नाही आणि शेतीचा खर्च प्रचंड असल्यामुळं शेतकरी आर्थिक अडचणीत प्रचंड आहे आणि तो मानसिक ताणात पण आहे त्याच्यासाठी सर्वात आवश्यक आहे की शेतीमालाला भाव येणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यानं शेतं शेती ह्या उद्योगाला एक उद्योगाचा दर्जा देऊन शेतकऱ्याला प्रतिष्ठा मिळून देणं अतिशय आवश्यक आहे त्याच वेळेस या समाजातील प्रत्येक शिकलेली व्यक्ती नोकरीच्या माग नं लागता स्वतःच्या शेती व्यवसायाकडं वळेल आणि जोमानं शेती करेल आज शेतकऱ्याची अवस्था प्रचंड भयंकर अशी आहे त्या शेतकऱ्याच्या मुलाला कोण मुलगी देईना झालं आहे शेतकऱ्याच्या स्वतःच्या मुलीचं तो लग्न करू शकत नाही कारण आर्थिक अडचणीत तो सापडल्यामुळं सर्व परस्थितीत तो गांजून गेलेला आहे आणि या भारत देशामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये धाराशिव जिल्हा आत्महत्या करणाऱ्याच्या शेतकऱ्यामध्ये सर्वात प्रथम आघाडीवर आहे आणि प्रगतीच्या संदर्भात वंचित जिल्हा म्हणून केंद्र शासनाकडे याची नोंद आहे आणि हीच ह्या जिल्ह्याची मोठी शोकांतिका आहे